व्यंगचित्र हे एक प्रभावी दृश्य माध्यम आहे जे समाजातील घटना व्यक्ती राजकारण किंवा सामाजिक समस्यांवर मार्मिक आणि विनोदी भाष्य करते यामध्ये रेखाटन हे अत्यंत महत्त्वाचे असते कारण ते संपूर्ण संदेश मोजक्या रेषांमधून प्रभावीपणे सादर करते रेखाटनाची स्पष्टता आणि शैली यावरच व्यंगचित्राचे यश अवलंबून असते व्यक्तींच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये मोठ्ठे किंवा लहान करून त्यातून विनोद आणि संदेश निर्माण यामध्ये केला जातो व्यर्थ तपशिल न करता मोजक्या आणि प्रभावी रेषांमध्ये व्य व्यक्तिरेखा किंवा दृश्य ता साकारले जाते व्यंगचित्रातील पात्रांचे चेहरे आणि हालचाली जिवंत दिसाव्यात यासाठी योग्य हावभाव आणि अंगविक्षेप आवश्यक असतो व्यंगचित्र अधिक प्रभावी दिसण्यासाठी दृश्याची खोली पार्श्वभूमी आणि फ्रेमिंग महत्त्वाचे असते व्यंगचित्रासाठी सहज कल्पक आणि प्रभावी र रेखांकन कौशल्ये महत्त्वाची असतात यासाठी निरंतर निरीक्षण कल्पनाशक्ती आणि सराव आवश्यक असतो